हां सुचेता ट्रॅव्हल कंपनी का मी हां मी नेहा जोशी बोलते आहे पुण्यातून मला तुमच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती मी न्यूझीलंडला जायचा विचार करते आहे सोलो ट्रीप तर मला जरा थोडं गाईड कराल का म्हणजे जे कुठे कुठे मी विजिट करू शकते आणि मी एकटीच राहणार आहे तर ऑप्शन्स काय असतील यूथ हॉस्टेल किंवा एअरबीएनबी असं काही तुम्ही मला सुचवू शकाल का

मला जरा सांगा की कुठ कुठे म्हणजे कुठल्या डेट्स ला मी जायला पाहिजे म्हणजे व्हेदर कंडिशन्स आणि ह्या दृष्टीने तुम्ही मला कुठल्या डेट्स सजेस्ट कराल हां ओके हां ओके ओके

ओके हो मी परदेशात फिरले हो मी परदेशात फिरलेली आहे

येस हो

हो हो हो सांगते माझं पंचवीस सालापर्यंत म्हणजे व्हॅलिड आहे पासपोर्ट आणि मला त्याची कल्पना आहे की ट्रॅव्हल करायच्या आधी सहा महिने तो व्हॅलेड असावा लागतो त्यामुळे ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मी जाऊ शकते येस हो करेन करेन हां हो हो मी पुण्यातून बोलते आहे पुण्यातून भूगावमधून बोलते आहे

हां बरोबर

बरं बरं हां हां हां हां बरं बरं नाही तुम्ही मला का जर सुचवलंत की हे हे म्हणजे पिकनिक स्पॉट्स आहेत आणि अशा अशा ठिकाणी तुम्ही फिरू शकता असं का जर तुम्ही मला सांगितलंत चॉकाउट करून दिलंत तर ते जास्त बरं पडेल कारण मी गेलेलीच नाही आहे ना न्यूझीलँड मला माहितीच नाही आहे सो तुमचे सजेशन्स काय असतील ते तुम्ही मला मेल कराल का किंवा व्हॉट्सॲप कराल का माझ्या ह्याच व्हॉट्सॲप नंबरला ओके हं हं हां ओके नाही नाही मी म्हणजे मला सगळं तुमच्याकडूनच चॉकआउट करून हवं आहे की मी कुठे राहू शकते काय करू शकते ओक्के चालू आहे का अजून